भारतातील शिक्षण व्यवस्थेत प्रामुख्याने तीन स्तर आढळतात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक भारतातील शिक्षण व्यवस्था ही आजकाल फक्त नोकरी मिळवण्यापुरती मर्यादित राहिलेली आहे शिक्षणाबद्दल असलेली तळमळ आत्मियता ही आजकाल कोणामध्येच दिसून येत नाही म्हणजे आजकाल आठवीच्या मुलांना पाचवीची पण पुस्तके वाचता येत नाही ही आहे सद्यस्थिती आणि हे आहे शिक्षण व्यवस्थेवर समोरील आव्हाने म्हणजे शिक्षण व्यवस्था ही फक्त व्यापार झालेला आहे शिक्षणात आजकाल लहान मुलांच्या ॲडमिशनसाठी तुम्ही बघू शकता की चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये फीज पण त्याच स्कूलमधून शिकलेली त्याच शाळेतून शिकून पुढे गेलेली मुलं त्यांना चांगली नोकरी मिळेलच त्यांचं चांगलं करियर होईलच याबद्दल कोणीच विश्वसनीय नाही आहे ना पालक ना शिक्षक हे एक असं का व्हायला पाहिजे जे शिक्षण हा फक्त व्यापार झालेला आहे शिक्षण हे फक्त नोकरीपुरतं मर्यादित राहिलेलं आहे पूर्वीच्या काळी लोकं घरातल्या घरात शिक्षणं घ्यायची ब्राह्मणांची घरे असतील तर ते आपल्या पूर्वजांपासून त्या गोष्टी शिकायची आणि आपलं पोट भरण्यासाठी आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी हे लोकं आपल्या विद्येचा वापर करायची पण आजकाल म्हणजे शिक्षण म्हणजे फक्त खर्च शिक्षणात चाललेला भ्रष्टाचार आणि त्यात आता नवीन वाढलेलं वाढलेली गोष्ट म्हणजे खोटी सर्टिफिकेट देणारे संस्था म्हणजे आजकाल तुम्हाला तुम्ही काय करता काय केलं यापेक्षा तुम्ही फक्त पैसे द्या आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल अशी प्रमाणपत्रं देणाऱ्या भरपूर संस्था मार्केटमध्ये ॲवेलेबल झालेले आहेत म्हणजे शिक्षण फक्त बाजार झालेला आहे शिक्षणाबद्दल कुणालाही काहीही तळमळ राहिलेली दिसत नाही आणि खरं तर भारतातील शिक्षण व्यवस्थेवर हीच खरी मोठी आव्हाने आहेत आजकाल तरुण पदवीधर आहेत चांगले सुशिक्षित आहेत तरीही ते बे बेरोजगार आहेत मग हे असं का म्हणजे हा शिक्षण व्यवस्थेचाच परिणाम आहे का अशी शंका पण तरुणांसमोर यायला लागली आहे म्हणजे पालक लोकं इतके मोठ्या मोठ्या रक्कम भरून जर मुलांचे प्रवेश घेत असतील आणि त्याच्यानंतर जर मुलांना नोकरी करण्याची काही ग्वाही नसेल म्हणजे आजकाल मुलं त्यांच्या शिक्षणावर झालेला खर्च पण काढू शकत नाही त्यांच्या नोकरीमधनं अशी शिक्षण व्यवस्था काय कामाची तुम्ही मुलांना असं शिक्षण द्या की जे तुम त्यांच्या खऱ्या आयुष्याच्या कामांमध्ये उपयोगी पडेल त्यांना फक्त थेरॉटिकल नॉलेज देऊन काहीही होणार नाही म भारतातील शिक्षण व्यवस्थेत बदल करणं हे खूप मोठी काळाची गरज आहे त्यामुळं बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल आपल्याकडे इतक्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत मग आपल्याच भारतीय कंपन्या का नाहीत आपल्याकडे आपल्या भारतातील मुलांना तुम्ही नोकऱ्या देण्यासाठी का तत्पर नाही आहात तुम्ही जर शिक्षणासाठी त्यांच्याकडून इतक्या फीज घेऊ शकता तर तुम्ही त्यांना नोकरी देण्याची हमी का नाही देऊ शकत हे या गोष्टींमध्ये बदल करणे खरंच खूप गरजेचे झालेले आहे